आत्ताच्या काळात एकच गाडी चांगली आहे हिरो होंडाची पॅशन प्लस गाडी पण ती पण आपल्या हातात आहे त्या गाडीची काळजी कशी घ्यायची आणि त्या गाडीवर तुम्ही शंभर किलोमीटर नाही दोनशे किलोमीटर जाणं येणं प्रवास करू शकता आरामदायक त्या गाडीचे एकतर शॉकअप जे आहेत ते चांगले आहेत टायरसुद्धा मजबूत आहेत इंजनला तर नाव ठेवायला जागा नाही त्यामुळे सगळ्यात फायद्याची गाडी म्हणलं तर हिरो होंडा पॅशन प्लस ही गाडी आहे आणि माझ्याकडे सुद्धा तीच गाडी आहे त्यामुळे त्या गाडीला दर तीन महिन्याला सर्व्हिसिंग करणे गरजेचे आहे दर तीन महिन्याला सर्व्हिसिंग केली तर गाडीची काळजी व्यवस्थित घेता येते आणि त्या गाडीचं आवरेजसुद्धा हायवे रोडला पासष्ट किलोमीटर आहे लोकलमध्ये साठ किलोमीटरचा ॲवरेज देते ती गाडी त्याच्यामुळे त्या गाडीवर तुम्ही निश्चिंत होऊन प्रवास करू शकता लांब प्रवासालासुद्धा ती गाडी फायदेशीर ठरू शकते